आताचं जे सगळं युग आहे हे विजेवर आहे आणि त्या विजेशिवाय आता कुठलीच आपली उपजीविका पूर्ण होत नाही कारण विजेवर आपली उपजीविका अतिशय अवलंबून आहे आणि अशा वेळेस जर वीज खंडित जर झाली तर भयंकर त्याचा परिणाम होतो आणि जर मग जनरेटर नसेल किंवा इन्व्हर्टर नसेल तर फार फजितीला काही पारावर नाही आणि आता विजेवर तर सगळेच गोष्टी अवलंबून आहेत ए सी आहे ओव्हन आहे नंतर मम एसी सी आहे ओव्हन आहे फ्रिज आहे या सगळ्या गोष्टी सगळ्या याच्यावर विजेवर आहेत साधं आपलं आंघोळीचं पाणीसुद्धा आपण ते कॉईलनी सुद्धा आपण तापवू शकतो ते सुद्धा आपल्या अवलंबून आहे आणि लवकर लवकर आपल्याला जर जायचं असेल कुठे तर अशावेळेस आपण ते करतो नंतर गिझर हळूहळू सर्व गिजर या सगळ्या वस्तू सगळ्या विजेवर अवलंबून आहेत आणि अशा वेळेस जर वीज खंडित झाली आणि जेव्हा आपल्याला कुठे नोकरीवर जायचं असेल तर तेव्हा मात्र अतिशय त्याचा दुष्परिणाम होतो आणखीन जे आपल्याला काम लवकर व्हायचं असेल ते काम लवकर होणार नाही आणि त्या आणि विजेवर तर मिक्सरसुद्धा आहे आणि एकदम जर आपल्याला मिक्सरचं काम पडलं आणि अशा वेळेस जर वीज खंडित झाली तर आता आपण काय करायचं हा आपल्याला प्रश्न पडतो त्यामुळे वीज खंडित जर झाली तर त्याचे भ भयंकर परिणाम होतात आणखीन त्या विजेवर आपण अतिशय अवलंबून आहोत